होय आहेतं आमच्या महाविद्यालयातील माझे मित्र किंवा गावातीलही माझे काही भाऊ बहिनी हे पण त्यांना त्यांच्या पदवी घेऊन खूप चांगल्या पोजवर पण ते उत्तीर्ण झालेले आहेत खूप चांगल्या कॉलेजला पण त्यांचे नंबर लागले आहे बी एम यस एम बी बी एस किंवा पॉलिटेक्निक खूप चांगल्या कॉलेजलाही नंबर लागली आणि अशा आहे की त्यांना लवकरही जॉब मिळून त्यांच्या ते लाईफमध्ये पण सेटल होतील